गुलाबजामुन बालूशाही काजूकतली जिलेबी जिरे जिलेबी पेढा कलाकंद आईस्क्रीम श्रीखंड बदाम शेक लाडू लाडू तु बुंदी लाडू बेसन लाडू गोड बुंदी मोतीचूर रव्याचे लाडू अनारसे सोनपापडी शेंगपट्टी गुळपट्टी साखर गुळ ऊसपाक परत मैसूर पाक करंजी गुळ पाक पुरण पोळी खीर बासुंदी गुलाबजामुन